माझ्या वर्धा जिल्ह्यातील एक सर्वात मोठा लक्षणीय परिणामकारक उपक्रम म्हणजे शहरातील केरकचरा आणि घाण याची विल्हेवाट लावण्याचा उपक्रम शासनाद्वारे नगरपरिषदेकडून संपूर्ण जगातील घंटागाडी म्हणजेच कचरा जमा करणारी गाडी फिरवली जात आहे आणि त्यातील सुका सुका ओला इत्यादी सर्वप्रकारचा कचरा जमा करून शहराबाहेर पा शहराबाहेर जाऊन त्याची विल्हेवाट केली जात आहे यामधून शासकीय कार्यालयामार्फत खूप मोठी सेवा करण्याची भावना लक्षात येते त्याच्यामुळे शहर स्वच्छ राहत आहे